माझी एक बॅग तुमच्या एअरलाईनमध्ये आलेली आहे ती मला अजून मिळालेली नाही आहे माझं बाकीचं सगळं सामान मला मिळालं आहे पण ती बॅग काही मला मिळत नाही आहे तर त्यासाठी काय करावं लागेल मी इंडीगोने आली आहे दिल्लीहून पुण्याला इंडिगोमधून आली आहे हॅलो दिल्लीहून आली आहे हां पुण्याला आली आहे आणि माझी एक माझ्या तीन बॅगा होत्या त्यातल्या दोन मिळालेल्या आहेत परंतु एक बॅग माझी वेटिंग आहे तर त्या संदर्भात मला काही सांगू शकाल का ओके

हां हां ओके ओके

ठिक आहे ओके ओके ठीक आहे

माझी ग्रे कलरची बॅग होती आणि त्याच्यामध्ये कपडेच आहेत जास्त करून आणि एक छत्री आहे तर ओळ ओळखण्यासाठी म्हणून जर हवी असेल तर बॅगेतून बाहेर हँडलना मी एक पिवळी आणि एक लाल अशी पॅकिंगची रिबीन लावलेली आहे ओळखता यावी म्हणून त्यामुळे सोपं जाईल ओळखायला

हो हो

हो हो आहे आहे

ओके ओके थँक्यू